लेखक जेव्हा लेखन करत असताना तो अनेक आत्मशंका उपस्थित करतो उदाहरणार्थ दलित साहित्यामध्ये जीवनाच्या जडणघडणीमध्ये अनेक दलित लेखकांनी आत्मशंका उपस्थित केलेले आहेत तेव्हा अशा नवोदित लेखकांच्या आत्मशंक व चिंता ह्या वाचक म्हणून मी सकारात्मक अंगाने आणि लेखक म्हणून मी अशावादी अंगाने लिहित असतो बऱ्याचदा मी लिखाण करतो तेव्हा मला ते लिखाण मी करून सुद्धा मला योग्य शब्दांची ठेवण त्या ठिकाणी न केल्यामुळं ते चांगलं वाटत नाही उदाहरणार्थ मी जेव्हा एखादी कविता लिहितो ती कविता प्रचलित शब्दांचा वापर करतो त्यामुळं ती कविता मला तितक्या दर्जेदार स्वरूपाची वाटत नाही

लेखनाच्या बाबतीमध्ये अनेक मान्यवर साहित्यिक वाचक रसिक यांनी नेहमीच प्रोत्साहन आणि प्रेरणा दिलेले आहे मी जेव्हा महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत दर महिन्याला प्रसिद्ध होणाऱ्या शिक्षण संक्रमण या मासिकातून विविध शिक्षण विषयक लेख लिहायला सुरुवात केली तेव्हा संपूर्ण महाराष्ट्रातून मला माझ्या लेखांबद्दल भ्रमणध्वनी आणि पत्राच्या स्वरूपात अतिशय चांगले अभिप्राय मिळाले आणि त्यामुळं मला लिखाणाची प्रेरणा मिळाली उत्साह वाढला मी जेव्हा एखादी कविता लिहितो आणि ती रसिकांसमोर सादर करतो तेव्हा रसिक टाळ्यांनी दाद देतात तेव्हा त्यामध्ये मला अधिक लिहिण्याची प्रेरणा मिळते मी म्हटलं आईला टिकाव आणि फावड्यासंगे लेखणी पण हाती घेऊ दे अगं मातीमध्ये खोदता खोदता माझ्या शब्दाला आकार घेऊ दे यासारख्या कविताांमध्ये मला महाराष्ट्रातून अनेक ठिकाणी प्रथम द्वित तृतीय क्रमांकाची पारितोषिक मिळाली परंतु त्याहीपेक्षा मला अनेक मान्यवर सारस्वतांचा आशीर्वाद मिळाला प्रेरणा मिळाली आणि म्हणून मला लिहिण्याचं एक नवे बळ मिळाले